नाशिक जिल्ह्यात विशेषतः कांदा टोमॅटो द्राक्षं ही नगदी पिके घेतली जातात त्याचबरोबर भाजीपाल्यामध्ये फ्लावर कोबी आणि इतर पालेभाज्याही घेतल्या जातात परंतु ही आलेली पिके काढणी केल्यानंतर ती स्थानिक बाजारात आणणे खूप महत्त्वाचे असते जर छोटा शेतकरी असेल तर तो मोठा टेम्पो किंवा इतर मोठ्या साधनांनी ते पीक स्थानिक बाजारात आणू शकत नाही आणि जर त्या पिकाला भावच नसेल तरीही मोठ्या साधनाने ती पीक शहरापर्यंत किंवा स्थानिक बाजारात आणणं त्या शेतकऱ्याला फार अडचणीचं ठरू शकतं त्यामुळे शेतकऱ्याला जर हमीभाव दिला आणि त्या पिकाला चांगल्या प्रकारे मोबदला मिळत असेल योग्य भाव दिला तर तो आणू शकतो आजकाल डिझेल पेट्रोल याचे भाव वाढले असल्यामुळे टेम्पो किंवा इतर काही मोठी वाहने यांची भाडीही वाढलेली आहेत त्यामुळे स्थानिक बाजारापर्यंत शेतीमाल आणून अवघड होऊन गेलेले आहे बऱ्याचदा काही शेतांमधून पक्का रस्ता नसतो कच्च्या रस्त्याने गाडी आणणेही अवघड होते त्यामुळे या लोकांच्या जर आपल्याला समस्या सोडवायच्या असतील तर पक्के रस्ते करून देणे महत्त्वाचे आहे आणि पिकाला योग्य असा हमीभाव देणे गरजेचे आहे जेणेकरून ते स्थानिक बाजारापर्यंत आपला माल पोचवू शकतील असे मला वाटते धन्यवाद